हो बोलतो आहे बोला अच्छा अच्छा बरं बरं या अगोदर तुम्ही या अगोदर तुम्ही कुठे शिकला आहेत का अच्छा नाही काय अहो कसं आहे की कथ्थक आणि लावणीमध्ये फार वेगळा म्हणजे फरक आहे हा कारण लावणी करत असतांना तुम्हाला अदाकारी आणि एक्सप्रेशनवर फार काम करावं लागतं हां काय असतं की बैठी म्हणजे लावणीचे वेगळेवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारावर तुम्हाला म्हणजे खुप काम करावं लागतं आणि वेळ द्यावा लागतो तर तुम्ही राहायला कुठे आहात अच्छा गोरेगाव ईस्टला माझा क्लास आहे गोरेगाव आरेचा सिग्नल आहे ना तिथे क्लास आहे तर तिथे तुम्ही यायचं डान्सचं आपण महाराष्ट्रचे सगळे फोकडान्स शिकवतो जे वाघ्या मुरळी त्याच्यानंतर तुमचं लावणी झालं वाघ्या मुरळी हा जो प्रकार आहे तर हे एक देवी परंपरा आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते तुम्ही आलात तर तुम्हाला बघून कळेल सगळं की काय कसं पद्धतीचं असतं अच्छा अच्छा लावणी शिकणं तुमच्यावर आहे तुम्ही किती लवकर ते ग्रास्प करतात कारण की कसं आहे की आमच्याकडे हफ्त्यातून एक तीन दिवस आम्ही क्लास घेतो तर बेसिक फार बेसिकपासनं आम्ही सुरवात करणार आणि मग तुम्हाला एक सहा महिन्यामधे तुम्ही बऱ्यापैकी लावणी करू शकता असं

फीस आम्ही महिन्याचे आमच्याकडे एक अडीच हजार रुपये आम्ही घेतो आणि त्याच्यात तुम्हाला हा आठवड्यातून तीन दिवस आणि आमच्याकडे काही शोज पण असतात पण आम्ही त्याच्यामध्ये पण आमचे जे विद्यार्थी आहेत हो हो आमच्याकडे आम्ही स्टुडंट्सला ती अपॉर्च्युनिटी देतो कारण की आमच्याकडे तो प्लस पॉईंट आहे कारण सगळ्याच डान्स क्लासवर असं काही नसतं पण आमचे कॉन्टॅक्टस चांगले आहेत आणि आम्ही इव्हेंट्स वगैरे करतो आमच्याकडे चॅनेल्सचे पण इव्हेंट्स असतात तर त्यामुळे आम्ही सगळ्या चॅनेल्सचे इव्हेंट्स पण करतो तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला पुढं अपॉर्च्युनिटी मिळू शकते हो हो हो टेलिविजनवर जे अवॉर्ड शो वगैरे असतात ना तर ते आमच्याकडे आम्ही आमचे डान्सर्स आमचे सगळे विद्यार्थी तिकडेच जातात हां तर तुम्ही येऊ शकता तुम्ही एक तुम्ही एक काम करा मला हा मला येऊन भेटा तुम्ही क्लासवर मग आपण त्या संदर्भांत सविस्तर चर्चा करू काय काय हां हां ए सी आहे आमच्याकडे कारण की हॉल मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही ए सी लावून घेतला ए सी आहेत आरसे आहेत आणि मोठी साऊंड सिस्टिम सुद्धा आहे तर तुम्हाला डान्स करताना डान्स करताना आहे ना आमच्याकडे फ्लोर पण चांगला आहे मॅट वगैरे टाकलेले आहेत तर आपण आमच्याकडे वेस्टर्न पद्धतीचे पण क्लासेस होतात आमचा माझा मुलगा आहे तो वेस्टर्न क्लासेस पण घेतो तर तुम्हाला ते ते पण आहेत तर या तुम्ही येऊन भेटा मग आपण करूया बोलूया ठीक आहे हां चालेल चालेल हो